आपण जर बघितलं जर आज आपण एखाद्या वेळेस गाय म्हैस समजा काही शेतीमाल घेऊन जर वजारात गेलो तर पहिले जिथे दलाल उभे असतात दलाल म्हणजे कोण आपली वस्तू घेऊन दुसऱ्या समोरच्याला विकणारा हा मधे दलाल असतो आपण वजारात गेल्यावर शेतमाल किंवा काही उत्पादनं आपण घेऊन जाणारच आहे विकायची म्हटलं तर एखादा दलाल तिथं असणारच आहे तो आपल्याला मदत करतो आपली मदतही होते विकण्याला मदत आहे जो घेतो आहे त्यालासुद्धा मदत होते पण जेव समजा काही शेतमाल विकायचा आहे तर आपल्याला मदत तर करणार पण त्याच्यामधे मागे तो पैसे पण खाणार म्हणजे आपल्याला वस्तू विकायची तर आपल्याकून पण घेणार आणि समोरच्याला काही वस्तू द्यायची तर समोरच्याकून पण पैसे खाणार म्हणजे शेतकऱ्यासाठी असो काही दुसरं उत्पादनासाठी आपल्याला दलाल हा चांगलाही तेवढा आहे आणि वाईटही तेवढा आहे म्हणजे तो आपल्यामधे पैसे भरपूर खातो तर आपल्याला पडतळ बसत नाही म्हणजे आपला तोटा होतो थोडाफार पण आपल्याला जर वस्तू विकायची म्हणल्यावर आपण तोटा सहन करतो आपण आपली वस्तू देतो शेतकऱ्यासाठी तो चांगलाही आहे घाणही आहे तो दोनीकून पण पैसे खातो